मनोरंजन मनोरंजन तर ही आपल्या आयुष्यातली खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण की जर मनोरंजन नसलं तर एक आपलं जे आयुष्य असतं ना ते एक संथगतीनं चालताना आपल्याला वाटतं तर मनोरंजनासाठी म्हणजे मी तरी जास्तीत जास्त खेळ वगैरे हे प्रेफर करेल कारण की आत्ता बरेच मुलं मुली मनोरंजनासाठी फक्त मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा टी व्ही याचाच वापर करतात आणि जर शारीरिक म्हणजे शारीरिक जर तुमचं स्वास्थ्य चांगलं राहायला पाहिजे शारीरिक आणि मानसिक हे तर यस मी प्रेफर करेल की तुम्ही मैदानी खेळ खेळा आणि मानसिक खेळांसाठी तुम्ही इनडोअर गेम्स असतात म्हणजे बुद्धिबळ झालं आपलं चल्लस झालं म्हणजे आमच्या भाषेत त्याला चल्लस म्हणतात हे असे जे गेम्स असतात ना म्हणजे सापशिडी झालं असे गेम्स तुम्ही खेळू शकता कारण त्याने तुमची जी बौद्धिक शक्ती आहे आणि जी तुमची शारीरिक शक्ती आहे तीही वाढते आणि तुमची एक नाही का करमणुकही होते आता करमणुकीसाठी महत्त्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत तर करमणुकीसाठी तुम्ही खेळ खेळू शकता किंवा तुम्ही आपले ह फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकता तुमचा अजून दुसरी गोष्ट झाली तर मानसिक हेल्थचा जर तुम्हाला म्हणजे मानसिक आरोग्य जर तुम्हाला राखायचं आहे तर तुम्ही ध्यान करू शकता प्लस अजून तुम्ही अनुलोम विलोम झालं ही एक काही प्राणायाम आहेत ते तुम्ही करू शकता ज्याने तुमची मानसिक स्थिती खूप चांगली राहील आणि तुम्ही जेवढं मोबाईल टी व्ही लॅपटॉप इव्हन खूप सारे जे उपकरणं आहेत म्हणजे जसं हेडफोन असतील तुम् हेडफोन असतील इयरफोन असतील ब्लूटूथ तुम्ही कनेक्ट करता आणि ते तुम्ही कानात वापरतात गाणी ऐकतात त्यानेही तुमचे मानसिक हेल्थ खराब होते तर मला असं सांगायचं आहे की तुम्ही ते न वापरता तुम्ही स्वत गाणे म्हणा इव्हन आपण जेव्हा स्वत आपण गाणे म्हणतो तर तेव्हा ना खूप असं आनंद होतो आपल्याला आणि छान वाटतं इव्हन आपली मेंटल हेल्थ आणि आपली फिजिकल हेल्थ म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे आपलं खूप चांगलं होतं आणि आपली करमणुकही होते आणि आपल्या बॉडीमध्ये चांगले हार्मोन्स रिलीज होतात म्हणजे हॅप्पी हार्मोन्स रिलीज होतात आणि आपल्याला आनंदी वाटतं तर मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये ना आपण व्यायाम झालं म्हणजे शारीरिक शारीरिकतेसाठी तुम्हाला व्यायाम झालं दुसरी गोष्ट तुम्ही तर दुसरी गोष्ट जर झाली तर तुम्ही खेळ असू शकता मैदानी खेळ झाले आणि मानसिकतेसाठी तुम्ही मानसिक सॉरी मानसिक तर नाही मानसिक स्वास्थ्यासाठी तुम्ही इनडोअर गेम्स म्हणजे घरातल्या घरात आपण जे खेळले जातात म्हणजे फॉर एक्झाम्पल बुद्धिबळ झालं चलस झालं सापशिडी झाली असे काही जे गेम्स आहेत म्हणजे जे काही खेळ आहेत बैठे खेळ ते तुम्ही खेळू शकता आणि तुमचं स्वास्थ्य तुमचं आयुष्य हे खूप चांगल्या रीतीने पार पाडू शकता आणि ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहे आपल्या आयुष्यामध्ये